या प्रदेशात म्हणजे भारतात आणि महाराष्ट्रात पण मुख्यत्वे करून हिंदू हा हिंदू धर्म हा मोठा इथला लोकांचा धर्म आहे ह्या धर्मामध्ये आता हा धर्म खूप जुना आहे अतिशय हजारो वर्षापूर्वीपासून तो चालत आलेला आहे आणि तो बदलत गेला बऱ्यापैकी म्हणजे वेद वेदकाळात वेद आणि जे काय हे होत्या त्या त्या वेळचा किंवा ऋषिमुनी जे आपण म्हणतो त्याच्या त्या काळातला हिंदू धर्म हा फार मोकळीक असलेला धर्म होता त्याच्यामध्ये नास्तिक पण असायचे अस्तिक होते नास्तिक म्हणजे ईश्वर निरीश्वरवादी होते संख्यायकी होते अशे वेगवेगळे प्रकार होते या धर्मामध्ये आहेत म्हणजे पण आता आता तो धर्म फार अलीकडच्या आहे काही शेकडो ह्या काही एक वर्षात बदलत गेला आणि त्याला एक बांधीव स्वरूप आणायचा प्रयत्न होत आहे की जो हिंदू धर्माची खरं तर जी मुख्य गोष्ट आहे स्वातंत्र्याची आहे कल्पना आहे चर्चात्मक वादविवादात्मक गोष्टी असाव्यात अशी एक बांधीव स्वरूप नसलेली इतर मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्मात जशी एक बांधीव स्वरूप आहे त्याला एक विशिष्ट एकच त्यांचे हे आहे प्रमाण धर्माची काय म्हणतो आपण धर्मग्रंथ आहेत तसा हिंदू धर्मात कुठलाही असा विशिष्ट धर्मग्रंथ नाही आहे की जो मानलाच पाहिजे जो त्याप्रमाणेच वागलं पाहिजे ही हिंदू धर्मातल्या लोकांनी असा काही बंधनं असलेलं नाही आहे हिंदू धर्मामध्ये खरं तर हिंदू हा मोकळीक देणारा चर्चा वादविवाद करणं हे त्याला न्यु त्या धर्मामध्ये अनुस्यूत होतं आता ते नंतर मग हा मनुस्मृती नावाची गोष्ट आली त्यात या मग चातुर्वर्ण्याला आणि मग भेदभाव आले की जे फारच जातीप्रधान संस्कृतीला जातीप्रधान धर्म आला आणि आणि त्यामुळं त्याला एक विकृत स्वरूप आलेलं आहे म्हणजे आपल्याकडं पूर्वी ऋषिमुनींच्या काळात सुद्धा म्हणजे मांसाहार करणं मद्यसेवन करणं ह्या गोष्टी होत्याच म्हणजे त्या खरं तर त्या प्रमाणमध्ये त्या होत्या पण त्या त्या नंतर निषिद्ध मानल्या गेला त्या काही चातुर्वर्ण्यामधल्या ब्राह्मणांनी किंवा विशिष्ट न लोकांनी ते घेऊ नये असा पध्यान किंवा ते वाईट आहे असे एक प्रचलित व्हायला लागली भूमिका आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सगळ्यात वाईट म्हणजे जाती ध निर्माण झाल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र अशा चातुर्वर्ण्यामध्ये माणसं विभागली गेली त्यांच्या त्यांच्या आणि ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ त्यानंतर क्षत्रिय वगैरे वगैरे आणि त्यामुळे माणसा माणसात खूप भेद झाले वास्तविक पाहता जे कोण शूद्र म्हटलं जातं तेच सगळ्यात जास्त काम करणारे त्यांच्यात हातात क्लास लिहिलेली लोकं आहेत ते म्हणजे सर्व जे ज्यांना आता ओ बी सी बी सी म्हटलं जातं ते शुद्र म्हणजे त्या तर ते त्यांच्याच हातात कला आहे तेच निर्मिती करतात सगळी मुख्यत्वे करून आणि दुसरे म्हणजे शेतकरी तर ह्या सगळ्यांना कमी मानलं गेलं आणि ब्राह्मण जो खरं तर काहीच करत नाही निर्मिती तर त्याला उच्चपदावरती ठेवलं गेलं वगैरे असा एक भाग झालेला आहे त्यामुळं हा खरं तर भयंकर वादग्रस्त मुद्दा असू शकतो पण हे बदलणं आवश्यक आहे असं वाटतं ह्या धर्मातून आणि जास्त चांगला मोकळीक असलेला मानवतावादी धर्म परत जो होता पूर्वीचा हिंदू धर्म तो परत प्रस्थापित व्हावा असं वाटत आहे